हॅलो बोला हां हां बोला कशासाठी म्हणजे असं लग्न वगैरे आहे का ठीक आहे ना तुम्ही ड्रेस वगैरे कसं म्हणजे विअर करत आहे तुम्ही तरी मोकळे केस फ्रेंच वगैरे जुडा चालेल फक्त मला थोडं ड्रेस वगैरे बघावं लागेल कसा आहे तर पातळावर जुडा वगैरे छान दिसेल नाही प्रोडक्ट वगैरे आमच्याकडे अवेलेबल आहे तर जर तुम्हाला जर करायचं असेल स्वतःच्या प्रोडक्टने तर तुम्ही आणू शकता तरी एक एकजणीचे दोन हजार रुपये कमी तर कमी तर नाही होणार पण कितीजणी आहे तुम्ही अच्छा तर ठीक आहे ना तर तुम्ही मला सांगा तारीख वगैरे सांगा कधी काय तर ठीक तरी आम्हाला ॲडवान्स द्यावा लागेल तुम्हाला बरं ठीक आहे धन्यवाद